हा नाझरीन इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक्स आहे ना हा सर मला थोडं एल ई डी ए सी वॉशिंग मशीन फ्रीज याच्याबद्दल माहिती पाहिजे होती

तीस ते चाळीस हजार आणि वाशिंग मशीन हा गोद गोदरेज कंपनीची आहे आणि त्यांची वॉरंटी गॅरंटी काही

बरं आपलं शॉप कोण्या ठिकाणी आहे हां हां हो हो हां शॉपचं नाव हां हां हां हां हां बरं येत येतो किती वाजता यायचं